हा तुमचं कारचं शोरूम आहे का हा तर आम्हाला की नाही असं कार घ्यायची होती फोर व्हीलर घ्यायची होती आम्हाला सगळं तुमच्याकडं अशी कंपन्या टोयटा वगैरे स्कॉर्पियो मारुती सुजुकीचे असे कोणते कोणते आहेत तुमच्यापाशी असं आहे का तर स्कॉर्पिओ आम्हाला घ्यायची आहे अशी तर स्कॉर्पियोनं चालते आम्ही स्कॉर्पियोमध्ये असे किती म्हणजे ओल्ड किती येता किती जुन्या येता कोणत्या मॉडेल आहेत हो का बरं पेट्रोलला पेट्रोल आहे की डिझिल गाडी आहे असं आहे काय मग आम्हाला डिझेलवाली पाहिजे होती तर मग किंमत काय हां किंमत किती असेल त्याची साडे तीन लाखपर्यंत

हां नवीन कितीपर्यंत पडते मला असं आहे का

बरं तर अजून म्हणजे दुसरी अजून कोणती ह्याच प्राईजमध्ये आहे का गाडी अजून फॉरच्युनर का बरं बरं मंग लेज लेजेंडर घेतो मी कितल्या पडेल ते चारपर्यंत पडेल का आपल्याला चार साडेचारपर्यंत बरं बरं ते चार वीसचा देऊन टाका मग मी येतो थोड्या वेळाने नाही ऑनलाईनच आहे मग नाही चेक कर देऊन टाकतो तुम्हाला मी म्हणजे एकदाच हो हो चालेल